विलिअम शेक्सपिअर या ॲाथरने लिहिलेले बूक जे ड्रामा आहे तो आहे हामलेट या हामलेटमध्ये हामलेट हा नेहमी विचार करत असतो पण त्यावर कोणतीच कृती मात्र करत नसतो हे कधीच कोणाला शक्य आहे का की एखादी व्यक्ती फक्त विचार करत राहते आणि त्यावर फायनल डिसिजनच घेत नाही किंवा कृतीच करत नाही त्यामुळे हा जो ड्रामा आहे तो मला अतिशयोक्ती वाटतो आणि त्यामुळे मला तो वाचण्यात काहीही इंट्रेस्ट नाही